राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी जरी संधी उपलब्ध असली तरी त्याच्या मागची मेहनत त्याच्या मागचे कष्ट हे खूप आहे शाळेतील शिक्षकां चे शिक्षकांनाही खूप ट्रेनिंग्स अटेंड करावे लागतात त्याच्यानंतर त्यांना मग लहान मुलांना किंवा जे पण आहे त्या वर्गाला बॅचला शिकवावं लागतं त्याच्यानंतर येणारं पेपर्स पेपर्समध्ये मुलांना जे पण आपण शिकवतो त्याच्या रिलेटेड फिरवून प्रश्न विचारणं किंवा एकाच प्रश्नाचे दोनचार पद्धतीने प्रश्न वि तयार केले जातात त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते ते प्रश्न मुलांनाही समजता येतील हे हेही बघावं लागतं त्या प्रश्न प्लस त्याच्यात जे पण प्रश्न आहेत त्याच्यानंतर त्याचे पेपर प पेपर चेकिंग करणं किंवा ते जे पण जेवा पण पेपरचे एक्जाम चालू असतात त्या वेळी त्या लक्ष ठेवणं की मुलं कसे पेपर्स देत आहेत त्यांना काही कळतं की नाही किंवा ते मुलं कोण कॉपी करत आहेत की नाही हे बघणं खूप कठीण असतं त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणं खूप अवघड आहे जसं जेवढं ते सोपं वाटतं तेवढंच सोपं शे क्षेत्र नाही आहे त्याच्यासाठी खूप काही परिश्रम घ्यावे लागतात ट्रे ट्रेनिंग्स अटेंड करावे लागतात आताची मुलं खूप काही खूप काही मुलं ट जसे की चीट्स वगैरे किंवा कॉपी करायला ज्यांना कळतं पण त्याच्यापेक्षाही त्यांच्यावरती मा बारीक कडक नजर ठेवून आपल्याला ते काय करत आहेत हे बघावे लागतं त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करण्यासा काम करणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी खूप मोठी मोठी आव्हाने आहेत पल परत प्रत्येक वर्षी सिलॅबल्स हे चेंज होतात दर दोन वर्षाने सिलॅबल चेंज होता त्यामुळे प्रत्येक गोष्टी स्वत शिकून घेऊन परत ती मुलांना शिकवावी व ती त्यांना समजून सांगावे सांगण्याचे कष्ट घ्यावे लागतात आताची मुलं जशी खूप हुशार आहेत त्यांच्याकडे खूप क्यूरियोसिटी असते त्यांचे खूप प्रश्न असतात त्या प्रश्नाचे तसे उत्तर देणंही खूप कठीण असतं त्याच्यामुळे त्यांना आपण आपण शिकवलेलं ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं किंवा त्याचं चांगल्या प्रकारे उपयोग होतो होऊन देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे आणि शिक्षका शिक्षकांमुळेच पुढची चांगली प पिढी भवितव्य घड घडून येतं आहे त्याच्यामुळे शिक्षण हे खूप मोठं शिक्षक हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहे की त्या प्लस त्यांच्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहे कारण त्याच्या त्यांच्या शिकवण्यामुळेच आजचा सुजाण नागरिक बनला जातो त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय जॉब्स किंवा खूप काही गोष्टी अडल्या जातात त्यामुळे शिक्षण शिक्षण महत्त्वाचं आहे आणि राज्याच्या शिक्षण क्षेत्रात काम करणं हे तेवढंच अवघड आज अवघड कार्य आहे तर त्यावेळी खूप मोठीमोठी आव आव्हाने येतात जसे की त्याच्या ट्रेनिंग ला खूपखूप लांबलांब जावे लागतं त्यामुळे शिक्षण हे खूप संधी खूप असली तरी आव्हानं खूप जास्त आहे थँक यू